हॅलो इलेक्ट्रिशन आहा का तुम्ही आता आपल्याला आपल्या घरी फिटिंग करायची होती आपल्या घरी आहे बा चार रूम आहे अंदरून बाहेरून करायची होती

हो जॅक पण तिकडं लागेल ना दोनही करायची आहे अंदरून बाहेरून

अजून फ्रीजचं शॉकेट करायचं होतं आपल्याला अलग वॉशिंग मशीनचं अलग करायचं होतं चार नाही आपले दोन दोन बोर्ड लावायचे एका एका रूममध्ये

बेजिक बजेट जे आहे न्या ज्या ठीक आहे ना सांगतो मग फोन करून